या या तुम्ही मला इकडे आमच्याकडे चौकशी केली होती माझ्या शोरूममध्ये गाडी विषयी असं हा मला आत्ताच मी आलो तर मला रिसेप्शनिसने माहिती दिली की तुम्ही चौकशी केली होती गाडीची तर तुम्ही म्हणजे कुठल्या प्रकारची मग तुम्हाला गाडी हवी आहे वगैरे म्हटलं बोलून घेऊया तुमच्याशी आणि मग तुम्हाला कधी जमतं तसं आपण ते ठरवू म्हण आधी मला तुम्ही जर तुमची रिक्वायरमेंट काय आहे ती सांगितलं तर बरं होईल

बरं बरं

हां हां हां हां जरूर जरूर आता ॲक्चुअल काय झालं आहे की हॅजबॅक सेगमेंटमध्ये आठ आठ नऊ लाखापर्यंतच्या आमच्याकडे आहेत हॅजबॅकमध्ये म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला एक छोटं कुटुंब जे आहे ड्रायवर आणि तीन म्हणजे चार कम्फर्टेबल एक पाचवं पण राहू शकतो त्या हॅचबॅक सेगमेंटमध्ये आमच्याकडे चांगल्या दोन तीन मॉडेल आलेले आहेत आता लेटेस्ट आहेत त्याच्यानंतर एसयूमी एस यू बीमध्ये एसयूबी सगमेंटमध्ये पण आहेत आमच्याकडे चांगल्या गाड्या तर तुमची जर रिक्वायरमेंट जरा मोठ्या फॅमिलीची असेल तर एस यूमध्ये गेलात तरी चालेल तिथे आहेत आमच्या मो मोठ्या गाड्या आहेत आणि लक्झरीमध्ये आता ती जी तुम्ही जी म्हणजे तुम्ही जे बजेट दिलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही हॅजबॅकमध्ये तुम्हाला एक चांगलंसं असं वरचं टॉपचं मॉडल घेता येईल नाहीतर मग एस यु वी सेगमेंटमधलं एखादं पण कारण एसयूमी सेगमेंटमध्ये बरेचशे मॉडेल्स हे पंधरा सोळा लाखाच्या वरचे जातात म्हणजे म्हणजे त्या दहा लाखाच्या रेंजमध्ये नाही आहेत पण तुमची थोडी तयारी असेल आणि जर काही लोनची वगैरे असेल तर आपण मग ते पण बघूया तुम्हाला एस यू वी सेगमेंट आहे सेकंड थिंग आता त्याच्यात कसे आहेत की पेट्रोल मॉडेल आहे डिझेल मॉडेल आहे आणि काही हायब्रीड आहेत हायब्रिड पण आहेत हो हायब्रिड आहेत सी एन जी आहे सी एन जी आम्ही शक्यतो कमी हे ठेवतो हायब्रिड मॉडेल्स आहेत आमच्याकडे गॅस विथ पेट्रोल असे मॉडेल्स पण आहेत आमच्याकडे तर इलेक्ट्रिक पण आहेत इलेक्ट्रिक आत्ता य याच्यामध्ये आहे एस यू व्ही सेगमेंटमध्ये इलेक्ट्रिक आलेले आहेत आमच्याकडे इ व्ही मॉडेल्स आहेत आणि त्या पण आम्ही दाखवू तर हां तर तुम्ही इलेक्ट्रिक ह्याचे थोडेशे सध्या रेट्स थोडे वरचे आहे पण तरी तुम्ही रेटची काळजी करू नका आपण तुम्ही एकदा मॉडेल सिलेक्ट करा मग आपण नक्की त्याच्यावर विचार करू कसं हे करता येईल ते ॲडजस करता येईल अगदी तुमच्या बजेटच्या आसपास तरी ॲडजस करता येईल आपण बघूया आणि याच्यामध्ये म्हणाल तर हॅजबॅकला वगैरे तर तुम्हाला चॉईस पण आहे आता नवीन मॉडेल्स पण आलेले हॅजबॅकला पण एक इलेक्ट्रिक ई व्ही आलेली आहे तर ती पण बघू आपण हां तर तसं तुम्हाला आमच्याकडे बघा ॲक्चुअल आमची मेन डिलरशिप टाटाची आहे पण म्हणजे माझा तो महिंद्राचा पण एक माझा डीलर आहे माझा मग नात्यात नातलगच आहे त्याचं शोरूम पण इथून जवळच आहे तर तुम्हाला त्याच्याकडे म्हणजे महिंद्रामधले काही प हवे असतील एक्स यू वी मग एक मॉडेल आहे ते पण छान आहे आणि दुसरे टाटामध्ये आहेत आता टाटामध्ये मग तुम्हाला नेक्सॉन एक फेमस मॉडेल आहे नेक्सॉन आणि नेक्सॉन इ व्हीमध्ये पण आहे टाटा नेक्सॉन ते तुम्ही घेऊ शकता टा टाटाचं आहे ते आहे पण मग ते त्याचं बजेट खूप हाय जाईल इम्पोर्टेड याचं बजेट खूप हाय जाईल त्यामुळे आता मी दाखवीन म्हणजे इम्पोर्टेड याच्यातलं जर असेल तर मग कारण त्याचं वेगळं शोरूम आहेत ते आम माझ्याकडे आता तशातलं नाही आहे मी सांगितलं तसं आता जे आपल्या इंडिजिनस जी आहेत त्या आहेत बघा तुम्ही केव्हा येता तसं मला कळवा मग आपण ठीक आहे चालेल चालेल ठीक आहे धन्यवाद सर